दोन वर्षाअगोदर मी ब्रदर या कंपनीचा ब्लॅक अॅन व्हाईट प्रिंटर खरेदी केला होता त्यावेळी ह्या प्रिंटरची किंमत तेरा हजार रुपये होती आता या प्रिंटरची किंमत फक्त आठ हजार राहिली त्यामुळे असा अनुभव आला की हे प्रिंटल उपयोगामध्ये कमी येत आहे त्यानंतर त्याचा अनुभव मला आला की या प्रिंटरमध्ये कोणतीही प्रिंट मी क काढतो तेव्हा त्यामध्ये काही द् अक्षरे धुंदली होतात आणि काहीवेळी तर कोरे कागद सोबत एतात ह्या प्रिंटरमध्ये दुसरी कॉय दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रिंटरमधला जे टोनर आहे ते फ दोन तीन महिन्याने चेंज करावा लागतो या ट प्रिंटरमध्ये नेहमीही नेह नेहमीही खर्चा लागतो या प्रिंटरला आणि इलेक्ट्रिसिटी बील या पण ह्या प्रिंटर यूस करण्यामध्ये जास्त एतो